मी माझ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली होती एकदा केळझरच्या मंदिरा मंदिरामध्ये तेव्हा माझ्यासोबतच होते म्हणा हे पण असं काही असं काही वाटलं नाही तिथं मंदिरात गेली मग छान नारळ वगैरे फोडलं आणि वर गेली आम्ही किल्ल्यावर मग काही वेळाच्या नंतर मग हे इकडे तिकडे होते तेव्हा थोडंसं असं वाटलं मला भीतीसारखं पण मग असं वाटलं नाही येत माझं हे जरी सोबत नसले तरी देव आहे बा माझ्यासोबत इथं मंदिरातच असले तर कशाला भीती बाळगायची मग त्याच्यानंतर आम्ही दोघंही जण छान मंदिरात गेलो प्रसाद वगैरे खाल्ला फिरलो इकडे किल्ल्यावर इकडे तिकडे त्याच्यानंतर खाली आले मग खाली आम्हाला सगळ्यांनी कोणाचा एका स्वयंपाक होता मग तिथे लाडू वगैरे दिले होते आम्हाला फिर छान फिरलो तिकडे आणि मला बरं वाटलं तेव्हा फिरायला गेली तर मन पण असं प्रसन्न झाल्यासारखं आणि वेगळ्या वातावरणातून घरगुती वातावरणातून वेगळ्या वातावरणात गेली तर तर पण भीती वगैरे काही अशी तेवढी काही वाटली नाही यांच्यासोबत गेली तर हे होते माझ्यासोबतच